मॅम मला माझ्या म्हणजे माझं भाऊ एक होता त्याचा आता वाढदिवस आहे म्हणून तर मला त्याच्यासाठी केक ऑर्डर करायचा होता आणि माझ्या मित्रांनी त्यादिवशीच तुमच्या शॉपवरून केक घेतला होता ऑर्डर केला होता तर तो मला बोलला की तुमचा तुम्ही स्वत च्या म्हणजे हाताने वगैरे पण बनवता आणि हां तर मग मला तो म्हणजे त्यांनी तो बोलला त्यांनी सजेस्ट केलं मला की तुमच्या शॉपमधून घ्यायला तर तुमच्याकडे कोणकोणते केक म्हणजे मॉंजेनिस ओ केख रिबिन्स अँड बलून्सचा केक फ्लेवर तो तर तो छोटा आहे त्याला बट्ट चॉकलेट पण चालेल मला रेंज वगैरे सांगा ना रे रेंजची काही तरी सांगा ना अशी की एक किलो किंवा दीड किलो ह्यांची रेंज सांगा ना अच्छा आणि ओ मॉंजिनिसचे कसे येणार मॉंजेनिसचे काही

अच्छा मग मला ओ केक्समधून पण थोडं सांगा

चीज केकमधून आहे का चीज केकमधून रेड वेल्वेट रेड वल्वेट आणि चीज केक एक काम करा ना तुमचा एक होममेड केक पण तुम्ही ऑ मय मी ऑर्डर करतो तुमचा आणि एक मला ओ केक्सचा पण पाहिजे कारण त्यांनी त्यांनी तुमचा होममेड केकच मागवला होता तो बोलला होता की टेस्ट चांगली आहे तर आम्ही तुमचा होममेड केक टेस्ट करून बघतो आम्हाला आवडले तर मग अजून आम्ही दुसऱ्यांना पण सांगेन तुमच्या शॉपवरून घ्यायला करून ठीक आहे तर मला बटर स्कॉचमधून दोन्ही फ्लेवर मला एक एक चॉकलेट फ्लेवर द्या आणि एक बटरस्कॉच द्या

नाव अविनाश या माझ्या छोट्या भावाचं नाव आहे अविनाश ते लिहा

हां दोघांवर एक किलोचा दोन्ही एक किलोचे बा तुमच्या कोण आहे का देणारा ठीक आहे ठीक आहे ओके ओके चालेल हा माझा नंबर याच्या याच्यावरून या अॅड्रेड पाठवा तुमचा

हां बाय